हो हो बोला ना हो आपल्याकडे सगळं अवलेबल आहे घरातले सामान तुम्हाला काय हवं होतं

बरं हो हो आपल्याकडे सगळं अवलेबल आहे हां हां अच्छा ठीक आहे हां हां याचं टोटली तीन चार हजारापर्यंत जाईल तुमचं

बरं बरं ठीक आहे ना टोटल आता पाच हजारापर्यंत गेलं आहे तुमचं हे बघा आमच्याकडे दोनही अवेलेबल आहेत जर तुम्हाला इथे येऊन पर्चेस करता येईल तर तुम्ही करू शकता किंवा ऑनलाइन आम्ही तुम्हाला डिलेवरी घरपर पोच करून देऊ शकतो तर तुम्हाला काय सोयिस्कर राहील बरं ठीक आहे मग तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागेल

हो हो होऊन जाईल ठीक आहे थँक्यू येस